महाराष्ट्र राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या स्थानिक कला किंवा हस्तकलांसाठी प्रसिद्ध आहे तसेच आमच्या अमरावती भागात इकडे धान्य वगैरे मध्ये बांबूपासून बनवलेल्या वस्तू खूप चालतात त्याचप्रकारे चंद्रपूर इथे बांबूसाठी चंद्रपूर जिल्हा हा बांबूसाठी खूप फेमस असून तिथे बांबू प्रशिक्षण खूप मोठ्या प्रमाणात दिलं जातं आणि या बांबू प्रशिक्षणामुळे सध्या एवढा रिसपॉन्स आहे की प्र त्येक हॉटेल डेकोरेशन किंवा मोठमोठ्या घरांचं डेकोरेशन किंवा बगी बगीच्यांचं डेकोरेशन हे बांबू आर्ट किंवा बांबू केललं जातं त्यामुळे बांबू आर्ट बांबू कलेचा बांबू हस्तकलेचा खूप मोठा स्कोप हा मला फक्त महाराष्ट्रच नाही तर पूर्ण भारतात ईवन पूर्ण जगात हा दिसून येतो त्या गोष्टीला खूप स्कोप आहे त्यामध्ये प्रॉफिट ऑफ मार्जिन चांगली राहील आणि त्यामध्ये उचित कमी मेहनतीतून खूप आविष्कार केले जाऊ शकतात त्यासाठी पेशल गवर्नमेंटनी स्पेशल बांबू प्रशिक्षण केंद्र स्थापन केलंलं आहे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये त्याचप्रकारे त्याच्या अलीकडे बघितलं झालं तर वर्धा वर्धा येथे एक मगन संग्रहालय आहे जिथे हँडमेड पेपर हँडमेड पेपरचे पूर्ण प्रशिक्षण दिले जातात हँडमेड पेपर बनवण्यापासून हँडमेड पेपरपासून बनवणाऱ्या वेगवेगळ्या वस्तु जसे पेपर बॅग ग्रिटिंग कार्ड आणि खूप काही म्हणजे क्रिएटिव शोभेच्या वस्तू या हँडमेड पेपरने बनवल्या जातात तर हँडमेड पेपरचं काही शिकायचं असेल आणि त्याला कमर्शियल करायचं असेल हँडमेड बॅग हे एक चांगला ऑप्शन आणि त्याची ती शिकण्याची पूर्ण सुविधा वर्धा येथे मगन संग्रहालयामध्ये आहे त्याचप्रकारे त्यांचा स्वतःचा कारखाना हा दत्तवाडी किंवा दत्तूवाडी म्हणून काहीतरी पाच सहा किलोमीटर इथं वर्धेपासून तिथं त्यांचं आहे आणि तिथेच प्रशिक्षण शिबिर प्रशिक्षण पण ते शिबिर पण राबवतात आणि तिथे राहण्याची आणि खाण्याची सोय पण आहे